नमस्कार सर मी त मी ॲ ॲमेझॉन ग्राहक सेवेच्या विभागाशी बोलतो आहे का

हो सर मी ॲमेझॉनवरून एक ड्रेस ऑर्डर केला होता पण त्याचा कलर चुकीचा भेटलेला आहे मला मी निळ्या कलरचा ऑर्डर केलेला आहे पण मला तो काळ्या रंगाचा भेटलेला आहे तर मला तो एक्सचेंज करायचा आहे

हो मा माझ्याकडे आय डी आलेला आहे ऑर्डर आय डी तो एक सात आठ पाच चार नऊ सात एक असा आहे

हो मी त्या ॲपवर जाऊन तो ती ऑर्डर कॅन्स रिटर्न करतो हो मला तो बदल करून योग्य ड्रेस मिळेल ना

माझे पैसे किती दिवसात रिटन होतील मग ते मला दुसरा शर्ट घेण्यासाठी सात ते आठ दिवस मग माझी माझा ह्यो श शर्ट चेंज करायचा आहे तो कसा चेंज होईल हां किती दिवसांनी देतील ते पाच ते सात दिवस हो ठीक आहे मग

मला काय एक जास्तीचं शुल्क भरावं लागेल का तिथे मला आहे त्याच शुल्कमध्ये पोषाख हवा आहे

मी पेमेंट ऑनलाईन पद्धतीने केलं होतं हां हो ठीक आहे मग मी रिटर्नची प्रक्रिया लगेच चालू करतो हो हो ठीक आहे धन्यवाद सर